मी विदर्भात राहत असल्यामुळे मला काही धार्मिक स्टि ठिकाणं माहिती आहे त्यातील रिद्धपूर आहे सालबर्डी शेगाव आणि कौंडिण्यपूर रिद्धपूर येथे लीळाचरित्र हा मराठी साहित्यातील आद्य ग्रंथ समजणारा ग्रंथ लिहिल्या गेल्या आणि हे महानुभावांचे धार्मिक ठिकाण आहे सालबर्डी येथे धा सालबर्डी येथे धार्मिक स्थळसुद्धा असून तेथे गरम पाण्याचे झरे आहे हा मोठा विशेष आहे आणि कौंडिण्यपूर येथे रुक्मिणीचा जन्म झाला असं समजल्या जाते आणि इथूनच श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेले ही अशी आख्यायिका आहे आणि तिसरं सांगितलं आहे मी शे चौथं शेगाव तर शेगाव हे गजानन महाराजांचे समाधीस्थळ असून येथील व्यवस्थापन उत्कृष्ट आहे